चार सात एकोणीसशे त्र्याण्णव तेरा दहा दोन हजार तेवीस नऊ आठ दोन हजार बावीस तेरा दोन एकोणीसशे ब्याण्णव बारा दहा दोन हजार बारा